हॅलो लेक वे हॉटेल का सर मी शरद ठोकळे एक तासापूर्वी तुम्हाला मी ऑर्डर दिली होती पिझ्झा ऑर्डर केला होता सर ऑर्डर किती वेळापर्यंत पोहोचेल ऑडरची काय अपडेट मला मिळेल का सर आपण बाहेर आहात का सर मी दोन वेळा फोन केलेला आहे आपल्याला तरी मला ऑर्डरची काही माहिती मिळालेली नाही तुम्ही सांगू शकाल का ऑर्डरमध्ये सर आम्ही लंच ब्रेकसाठी ऑर्डर दिली होती त्यामध्ये पिझ्झा वगैरे आहे सूप वगैरे आहे चिकन सूप आहे पाया सूप आहे हे सर्व दिलेले आहे सर तुमच्या वेटरनं ऑर्डर घेतली त्या ऑर्डरसाठी ब आता बराच वेळ झालेला आहे कधीपर्यंत ऑर्डर मला मिळेल तुम्ही काय सांगू शकत आहे सर वेळ मिळाला तर लवकत लवकर तुम्ही ऑर्डर आम्हाला पोहोच करा अशी एक तुम्हाला विनंती आहे सर तुम्ही माझा पत्ता लिहून घेत आहे का पत्ता सर गोळीबार मैदान सुराजनगर पाचशे पंचावन्न सुत गिरणीशेजारी सातारा ओके सर ओके थँक्यू लवकरात लवकर पाठवून द्या